हल्ली मुले खेळतात असे काही नवे खेळ म्हणजेच की क्रिकेट हॉकी फुटबॉल असे ये आता पण आजकालच्या जमान्यामध्ये मुलं जास्तीत जास्त विडीओ गेम्सचा वापर करायला लागले आहेत विडीओ गेम्स हे त्यांचे असे एक साधन झालेले आहे की ते आता सध्या उन्हामध्ये बाहेर न निघता घरी बसल्या बसल्या विडीओ गेम्स खेळू शकतात किंवा मोबाईलमध्ये गेम्स डाऊनलोड करून गेम खेळू शकतात पण माझ्या मते बाहेर खेळलेले मैदानी गेम हे जास्त चांगले आहेत ते बाहेर खेळलेले मैदानी गेम म्हणजेच क्रिकेट फुटबॉल हॉकी असे पण आजकाल हल्ली मुलं विडीओ गेम्सच खेळत आहेत असे मला वाटते आणि याच्यामुळे त्यांचं बाहेर जाणं सुद्धा बंद झालेलं आहे ओन्ली फोन म्हणून मला असं वाटते की बाहेर मैदानी गेम खेळले पाहिजे